कुटुंबातील पुरुष पुरुषाची भूमिका ही नेहमी एका कणखर म माणसाची भूमिका असते घरातील काहीही गोष्टी किंवा कसलीही वरचढ घरामध्ये चालू असेल तर त्याचे ती गोष्ट सोडवणे किंवा त्याच्यातून मार्ग बाहेर काढणे ही एक पुरुषाची भूमिका असली पाहिजे त्याचबरोबर एका स्त्रीची भूमिका असते की तिचे घर तिने सुंदर चालवावे घरात घरातील काम किंवा घराच्या बाहेर देखील ती स्वतःच्या पायावरती तिने उभे राहिलेच पाहिजे तिने स्वतःची आपली एक ओळख निर्माण करने हे खूप आवश्यक आहे कारण फक्त घरातील काम करणे आणि आपल्या मुल मुलंबाळांची सासू सासऱ्यांची काळजी घेणे ही एक एवढीच ओळख पुरेशी नसून स्वतःच्या पायावर स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून या देशासाठी काहीतरी खूप मोठे करणे ही सुद्धा एका स्त्रीची भूमिका असली पाहिजे